मला गाणी ऐकण्यामध्ये खूप मला गाणी ऐकण्यामध्ये मला गाण्यामध्ये स्वारस्य आहे पण गाण्यामध्ये मी त्याचा कसं ठेका जो असतो ना जसं अभंग चालू असतो अभंग ज्यावेळी म्हणतात त्यावेळी तो गाण्याऱ्याचा आवाज त्या अभंगाला गोडी निर्माण करतो तसंच ज्यावेळेस भजन असतं त्या भजनामध्ये जो पखवाज वाजवतो त्या पखवाज पखवाज म्हणजे अक्षरशः पखवाजातून शब्द काढणारी सुद्धा लोकं आहेत आणि त्याला महत्व असते आणि टाळ मृदुंगाचा जो ध्वनी असतो तो मनाला आहे ना एक प्रकारची शांती मिळून देतो दुसरी गोष्ट असते ती लावणी लावणीमध्ये पण जी ढोलकी वाजते ढोलकीच्या तालावर म्हणतात ना ढोलकीच्या तालावर आणि घुंगराच्या बोलावर ते घुंगरू आणि ढोलकी ह्याच्यामध्ये त्या घुंगराला आणि त्या ढोलकीला जेवढं महत्त्व असतं तेवढं त्याच्या त्या लावणीला नसतं लावणीचे जे बोल असतात त्याला अर्थ नसो तेवढ्या त्याच्यावरती असते जी कडकड कडाडते ना ढोलकी त्यावेळी माणसं म्हणजे जो प्रेक्षक वर्ग असतो तो तल्लीन होऊन जातो तसंच जे झाज वगैरे म्हणतात ते परदेशी वाद्य त्याचा जो ड्रमचा आवाज असतो त्या ड्रमच्या आवाजावर माणसाची किंवा ताशा असतो ताशाच्यात एकदा ताशा वाचला वाजला की त्याच्यावरती लगेच आपले पाय थिरकायला लागतात हे मला खूप आवडतं